आमच्याकडे रोपांच्या खूप खूप साऱ्या रोपवाटिका आहेत त्या रोपवाटिकेमध्ये मी आठवड्यातून एकदा भेट द्यायला जातेस कारण की मला रोप रोपं लावणे झाडं लावणे झाडे जगवणे खूप आवडतात जसे मला फुलांची झाडे फळांची झाडेही लावायला खूप आवडतात त्याचप्रमाणे निसर्गरम्य ठिकाणी जायलासुद्धा आवडते जिथे खूप सारे झाडं असतील अशा ठिकाणी व रोप वाचवण्यासाठी जे काय प्रक्रिया नर्सरीमध्ये केल्या जातात ते बघण्यासाठी मी माझ्या मुलीला घेऊन दर हप्त्याला एकदा जातेच तिथून शिकून येते की रोपाला छोट्यापासून मोठं होईपर्यन्त कसं मोठं करायचं त्याचं पो पोषण कसं करायचं त्याला कसं पाणी टाकायचं किती वेळ पाणी टाकायचं कोणते खत वापरायचे हे सगळं मला खूप आवडते त्याचप्रमाणे फुलांचे फुलांना फुलांपासून जे सजावट केली जाते ते देखावे प पहायला मला खूप आवडतात मी खूप साऱ्या फुलांच्या प्रदर्शना प्रदर्शनही पाहायला जातात जसे की पुष्पगुच्छ प्रदर्शनी ह्या सगळ्या प्रदर्शनीमध्ये मी आवर्जून भेट द्यायला जाते तेथील तेथील फुलांच्या सजावटी देखावे मला पहायला खूप आवडतात त्या देखावे फुलाव फुलांच्या देखावटे प्रदर्शने पाहून मी माझ्या घरीसुद्धा तशी प्रदर्शने देखावे करत असते